आम्ही लेखकांचे खूप पुस्तकं वाचन केले आहे खूप आवडसुद्धा आहे आणि आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्ही लेखकाला भेटू शकलो नाही कारण आम्ही कुठं जास्त फिरायला जात नाही खेड्यात जाता येत नाही कुठं फिरायला सिटीमध्ये चालते हे फिरायला जाणं वगैरे पे मैत्रिणी संग कुठं पण काही कार्यक्रम असला लेखकाचा की तिथं बायका जाऊ शकतात पण आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे कुठेच जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आमची कोण्या लेखका लेखकांना भेटण्याची संधीचं मिळाली नाही